आपण पॉलिसी काढण्यासाठी जर आपल्याला माहिती बघायची असली तर आपण इंटरनेटची माहिती घेतो आणि इंटरनेट अशी सुविधा आहे की त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी आणि वयाची लिमिट की कोणत्या वयामध्ये कोणती पॉलिसी योग्यरीत्या आपल्याला उपयुक्त पडेल त्यामध्ये इंटरनेटमध्ये मला माझ्या मुलीसाठी मॅच्युरिटी मॅच्युरिटी म्हणून एक पॉलिसी मिळाली होती ती मला खूप आवडली होती तर ती मी स्टेट बँकेला त्याची जाऊन भेट घेतली आणि त्यामध्ये मी माझ्या मुलीची ती पॉलिसी काढली त्यामध्ये स्टमंही क कमी होते आणि बेनि बेनिफिटही चांगला होता आणि ती पॉलिसी आपल्या बाळाच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी योग्यरीत्या चांगली होती तर ती पॉलिसीची माहिती मला इंटरनेटद्वारा मिळाली होती ती पॉलिसी मला खूप आवडली मॅच्युरिटी फंड